मला जर माझ्या पाहुण्यांना कुठे न्यायचं असेल तर मी शेगाव दर्शन करण्यां करायला नेईन आणि ते कशासाठी तर शेगाव हे गजानन महाराजांचं गाव आहे आणि तिथे प्रत्येकजण हे आपापल्या याने जातं गुरुवारी आणि शनिवारी इथे जास्त गर्दी असल्याने आणि आरती मोठी असल्याने मी गुरुवारी आणि शनिवारीच जायला पसंत करेल त्यानंतर शेगावमध्ये जे गजानन महाराजांचं मंदिर आहे ते खूप मोठं असून तिथे राहण्यासाठी पण खूप चांगले चांगले ठिकाणं आहे जसं लॉज झालं त्यानंतर त्यानंतर अजून वेगवेगळे राहण्यासाठी सोयी आहे आणि अजून जर मला कुठे न्यायचं असेल तर मी अजिंठा किंवा वेरूळची लेणी या ठिकाणी माझ्या पाहुण्यांना नेईन कारण अजिंठ्याला खूप काही बघण्यासारखं आहे जसं कोरलेल्या मुर्त्या आहेत हे आमच्या गावापासनं खूप जवळ आहे आणि चांगला आहे त्यानंतर आमच्या इकडे खूप सारे ठिकाणं आहेत जे फिरण्यासारखे आहेत पण काही काही लोकांची परिस्थिती नसल्यामुळे आम्ही तिकडे काही जात नाही आम्ही आमच्या आसपासच्या ठिकाणांनाच जात असतो